तसं बघायला गेलं तर मी आधीपासून असं लिहित वगैरे काही नव्हते परंतु अचानक सहावी सातवीमध्ये अशी कंडिशन होती की मला निबंध लिहायचा म्हणला तरी अंगावर काटा यायचा परंतु मी नऊवीत असताना कोरोना आला आणि कोरोनानंतर सगळं चित्र पलटून गेलो माझे निबंध चार चार पाच पाच पानाचे होऊ लागले आणि त्यातूनच मला लिहिण्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होऊ लागला तर लिहिण्याच्या वेळी प्रोत्साहित होण्याची गरज नाही कारण मला लिहिण्यामध्ये इंटरेस्ट येत आहे त्यामुळे मी अल्वेज एक्सायटेड असते काही तरी लिहिण्यासाठी कोणत्यातरी प्रसंगावर लिहिण्यासाठी कशाबद्दल तरी लिहिण्यासाठी आणि त्यामुळे प्रोत्साहित कुणी करण्याची किंवा बाहेरून प्रोत्साहन मिळण्याची गरज नाही ते मी सेल्फ मोटिवेटेड टाईप असते जेव्हा मला लिहायचं असतं तेव्हा आणि लिहिते वेळी एकाग्रता खूप महत्त्वाची आहे कारण आपण जरी इकडे तिकडे थोडं जरी भटकलो तरी तो जो विषय आहे तो बाजूलाच राहतो व तो विचार मनातून जातात सो लिहिते वेळी एग्र राहण्यासाठी मी गर्दीच्या किंवा गोंधळाच्या ठिकाणी बसत नाही जिथे शांतता असेल तिथे च मी लिहायला बसते आणि शक्यतो मी लिहिताना मराठी भाषेचा वापर करते कारन मराठी भाषा ही समृद्ध भाषा आहे आणि मला माझ्या मराठीसाठी मराठीमध्येच काहीतरी करायची आहे त्यामुळे मी सामान्यता मराठी भाषेत लिहिते पण कधीकधी इंग्रजी भाषेत पण लिहिते मी पॅरेग्राफ टाईप किंवा रायटिंग असं लेखन करते मी आजपर्यंत कविता किंवा दुसऱ्या कोणत्या गोष्टी ट्राय केलेल्या नाहीत हो मी रोजनिशी पण लिहिते पण रोजनीशी रोज नाही लिइत मी प्रासंगिक रोजनिशी लिहिते जर काही एखादी विशेष घटना माझ्या आयुष्यात घडली किंवा एखादी काही महत्त्वाची घटना असेल किंवा एखादी जी मेमरी कायम आयुष्यभर लक्षात राहावी असे वाटत असेल तर त्याच गोष्टी मी रोजनिशीमध्ये लिहून ठेवते